आमच्या गावाजवळ एक बोर धरण आहे म्हणजे माझ्या घरासमोरच रस्ता जाते मी गेले आहे म्हणजे खूपदा गेले आहे बोर धरणला बोर धरणला एकदम म्हणजे छान मोठी नदी आहे तिथे फोटो काढायला तर खूपच छान आहे आणि तिथे म्हणजे असं मंदिर आहे वरती जावे लागते इकडं तिकडे फिरायला फोटो फोटो शूट करायला तर एकच नंबर आहे बोर धरण म्हटलं की म्हणजे खूप मुलं मुलीच खूप जातात तिथे जास्त आणि पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी तिथे तर खूपच जातात पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला आणि नंतर एक महाकाली डॅम महाकाली डॅम म्हटलं की खूपच छान तिथे महाकालीची मूर्त पण आहे आणि तिथं मोठं डॅम पण आहे तिथे पण फोटो शूट करायला खूपच छान आहे मला तर फोटो काढायला खूपच आवडते तिथे मी तर माझा कॅमेरा घेऊनच जाते सोबत मोबाईल पण माझा म्हणजे छानच आहे मी जाते ती तर आता मोबाईल आत्ताच आले नाहीतर पहिला अशीच चालू तो आम्ही आणि तर झालं की आता महाकाली डॅम महाकाली डॅम तर खूपच छान आहे म्हणा वरती जावे लागते वरती गेल्यानंतर खूप थकवा येते गोटे वगैरे राहाते मी तर एक वेळा गोट्यांनी पडूनच गेली होती खाली खाली पडल्यानंतर सगळे जणं माझ्यावर हसत होते मग मी काय करणार होती हसले तर हसले मला आता पडली होती न मी मग मी काय करू